बागकामासाठी बकेटस् जग आणि जे काय खणण्यासाठी प्रकारच्या वस्तू लागतात त्या वस्तूंचा बागकामासाठी यूज केला जातो जसं की आपल्याला कुठले झाडं वगैरे लावायचे झाल्यानंतर खोऱ्या वगैरे आपण त्याच्याने करू शकतो बागकामामध्ये सामग्री फावडे कुळं कुदळ फावडे माती उकरण्यासाठी कुठले जर आपल्याला झाड वगैरे लावायचं झालं तर आपण फावड्याचा यूज करून ते लावतो कारण आपल्याला असं तर ते लावता नाही येत कुदळ गवत काढण्यासाठी जर बागेमध्ये जास्त प्रकारचं गवत वगैरे झालं असंल तर कुदळीचा यूज करून आपण गवत काढू शकतो तोडणं खुरपी छोट्या जागेत तण काढण्यासाठी जर गवत वगैरे जर बागेमध्ये झालं असेल तर त्यासाठी आपण खुर्प्याचा यूज करतो आणि ते काढण्यासाठी खुर्प्याची मदत घेतो झारी झोळ झाडांना पाणी देण्यासाठी बकेट पाण्याची बादली पाणी देण्यासाठी झाडांना यांचा यूज केला जातो पाईप पाईपाचाही यूज पाणी देण्यासाठी केला जातो कोयता फळांची कापणी जसं की आपल्याला फळं वगैरे आलेत आणि आपल्याला ते काढायचे असतील तर आपण दा ताळीचा यूज करून आपण ते काढू शकतो